मी बागकामात फुले आणि रोपे लावण्यासाठी योग्य निवड करणे म्हणजे महत्त्वाचे असते मी सामान्यतः स्थानिक नर्सरी आणि बागकामाच्या स्टोर्समधून रोपे बियाणे आणि झाडे आणतो काही वेळा मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा पण वापर करतो म्हणजे विशेष प्रकारची रोपे खरेदी करताना मी ऑनलाईन बोलवतो त्यामध्ये मला नर्सरीमध्ये उपलब्ध नाही नसतात ते मी ऑनलाईन बोलवतो मी नेहमीचं स्थानिक हवानानु हवामानानुसार आणि मातीचा प्रकारानुसार योग्य फुले आणि रोपे निवडतो उदाहरणार्थ जर मी उन्हाळ्यात काम करत असेल तर मी हिबिस्कस किंवा तुळशी यांसारखी फुले निवडतो मग त्याच्यानंतर बियाणे गो गोळा करण्याची प्रक्रिया साधी आहे मी पहिले स्थानिक बाजारामध्ये जाऊन किंवा नर्सरीमध्ये जाऊन चांगला दर्जाची बियाणे शोधतो काही वेळा मी स्वतःचा बागेतून बियाणे गोळा करतो विशेषतः फुलांच्या पानातून किंवा भाज्या या बियाणांचा वापर या करण्या पूर्वी मी त्यांचं योग्य तापमान आणि हवेची परिस्थिती साठवतो रोपांची काळजी घेण्यासाठी मी नियमितपणे पाणी देतो त्यांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळवून देतो आणि आवश्यक असल्यास खतांचा वापर करतो खतांचा वापरामध्ये आपला नैसर्गिक खतं जसे गाय रोपांचा वाढीसाठी अभ्यास करणे महत्त्वाचे असते म्हणजेच त्यांना कमी ही किंवा अधिक पाणी देण्याची आवश्यकता समजते सामान्यतः ऑरगॅनिक खतं जसं गोबर खत किंवा वनस्पतीचा खत पालापाचोळ्यांचं झालेलं खत हे मी माझ्या बागेमध्ये उपयोग करतो काही वेळा मी तरतरीत करून तयार केलेलं कंपोस्ट वापरतो जे रोपांसाठी अत्यंत फायदेशीर असते हवामानाचा बंधनामुळे रोपांचा वाढीवर परिणाम होतो उदारणार्थ पावसाळ्यात मी जलसंचयाची काळजी घेतो म्हणजे पाण्याचा अतियाप टाळता येतो गरमीच्या दिवसांत मी विशेष काळ काळात काळजी घेतो की रोपांना पुरेशा पाणी मिळायला पाहिजे असा कीडे कीड नियंत्रणासाठी मी नैसर्गिक पद्धतीने वापरतो कीड किंवा रोगांचा प्रयोग खूप झाल्यास मी नैसर्गिक कीडका कीटकनाशकांचा वापर करते जसे मी नारळांच्या तेलाचे मिश्रण किंवा लिंबूचा रस हे वापर कर करते बागकामांचा प्रक्रियेत आनंद मिळवणे अत्यंत महत्त्वाचं आहे रोपांच्या वाढीचे निरीक्षण करणे फुलांचे उमलणे आणि नैसर्गिक सौंदर्यांचा अनुभव घेणे या सर्वांमुळे मला समाधान मिळते त्या मला त्यामुळे मला मनाला शांती मिळतं